नमस्कार मॅडम काय पाहिजे तुम्हाला आमच्या इकडे घरगुतीचे संपूर्ण सामान मिळतात साहित्य कधी घेऊन गेल्या होत्या एक महिना एक महिना एवढा लेट कसं काय आणता तुम्ही हो पण तरी पण आणि काय झालं सांगा असं आ तुम्ही तपासणी नव्हत्या केल्या का जेव्हा घेऊन गेल्या होत्या तेव्हा असं तर मग तुमच्याकडे वॉरंटी कार्ड वगैरे असेल ना काही अच्छा आणू शकता तुम्ही रिपेर केले जाईल तुमची मिक्सर नाही नाही ना मॅडम कारण वॉरंटी आहे ना ती तुमच्या कार्ड कोणतं दिलं आहे काय म्हटलं तरी पण आता ते तुमच्याकडून झाली की कंपनीकडून झाली ते तुम्हालाच माहीत ना आता तुम्ही आणाल त्याची तपासणी केली जाईल त्यामुळे हो लवकर आणाल कसं म्हणजे दोन दिवसात उद्याच आणून घ्या कारण वेळ पण दहा ते बाराच आहे ते तपासणी करायची मग त्यानंतर कंपनीकडे फॉल्ट असेल तर ते नागपूरला वगैरे घेऊन जातात हो आणि वॉरंट बिल वगैरे सर्व सामान घेऊन याल पैसे रिपेरिंगचे पाचशे घेणार इलेक्ट्रॉनिक्सच्या आहे ना मॅडम तो तुम्ही आणून घ्या त्यानंतर बघू आता फॉल्ट तुमच्याकडून निघाला आहे का कंपनीकडून निघाला आहे ते बघावं लागेल आधी ठीक आहे हो या मिक्सर घेऊन